हो मला पुरणपोळी बनवता येत नाही आहे तर मला पुरणपोळी शिकायची आहे आणि आपले मोदक ते मोदक पण मला बनवता येत नाही खूप प्रयत्न करते मी मोदक बनवायचं मोदकसुद्धा बनवता येत नाही आहेत मला